महिलांना कोणत्या अडचणींना रोजच तोंड द्यावे लागते हा प्रश्न विचारला की अनेक समस्या डोळ्यासमोर येतात लैंगिक भेदभाव शारीरिक मानसिक हिंसाचार अपुरी सुरक्षितता समान संधीचा अभाव अशिक्षा बालविवाह हुंडा पद्धती आणि कार्यस्थळी मिळणारा कमी पगार इत्यादी अनेक अनेक अडचणी ग्रामीणच नाही तर शहरी भागातही अनेक महिलांना भोगाव्या लागतात भारतीय स्त्रियांची समाजातील भूमिका गेल्या काही वर्षात लक्षणीय बदलली आहे पूर्वी महिला फक्त घरातल्या कामापुरत्याच मर्यादित होत्या त्यांची ओळख फक्त बाई आई पत्नी किंवा गृहिणी म्हणून होती मात्र पण आता शिक्षण नोकरी उद्योग राजकारण कला संस्कृती अशा अनेक क्षेत्रात महिलांनी आपले स्वतंत्र अस्तित्व सिद्ध केले आहे मुलींना लहानपणापासून शिक्षणाची संधी देणाऱ्या कुटुंबांची संख्या वाढली आहे बेटी बचाव बेटी पढाव सुकन्या समृद्धी योजना अशा सरकारी उपक्रमांमुळे समाजातील मानसिकतेत सकारात्मक बदल झाला आहे ग्रामीण भागातही महिलानी स्वयंसहाय्यता गटांद्वारे उद्यमशीलतेकडे वाटचाल सुरू केलेली आहे पण हा बदल अजूनही सर्वत्र दिसत नाही आजही अनेक महिला असुरक्षिततेच्या वातावरणात जीवन जगतात रस्त्यावर सार्वजनिक ठिकाणी कार्यस्थळीसुद्धा त्यांना छेडछाड अवमान भेदभावाला सामोरं जावं लागतं काही ठिकाणी शिक्षण आणि रोजगाराच्या संधी मिळतात पण त्या संधीवर विश्वासाने वाटचाल करण्यासाठी सामाजिक पाठबळ आवश्यक आहे भारतामध्ये महिलांना सुरक्षित वाटते का या प्रश्नाचे उत्तर संमिश्र आहे काही महिला शहरांमध्ये सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून समाधाान आहेत पण ग्रामीण भागात अजूनही धोके अधिक आहेत पोलिस यंत्रणा महिला आयोग शिक्षण संस्था स्थानिक स्वराज्य संस्था यांचे अधिक चांगलं नेटवर्क तयार झालं तर या महिलांना अधिक सुरक्षितता मिळू शकते शिक्षण आणि कामामध्ये समान संधी देणं हे केवळ कायद्याने नाही तर समाजाच्या मानसिकतेनेही ठरवलं जातं आजही अनेक ठिकाणी महिलांनी दुसऱ्या महिलांना दुसऱ्या क्रमांकाची भूमिका दिली जाते त्यामुळे समान संधी मिळवण्यासाठी मानसिकतेत बदल करणे अतिशय आवश्यक आहे